हो आपण कोण बोलत आहात अच्छा हा हो मिळून जाईल ना किती पसन आहात तुम्ही हा ठीक आहे ना हो आमची स् अगोदर तर आमची स्विफ्ट गाडी आहे आनि त्या त्यामध्ये तुम्ही आरामात सहा पर्सन येऊ शकता आणि रेट दोन हजार ॲडजेसट ते आता डिझेल वगैरे महाग झाला आहे त्यामुळे आता ॲडजेस्टमेंट तर नाही होणार बरं एक काम करा तुमचे मग माझे सतराशे रुपये आपण फायनल करूयात आणखी तुम्हाला काही अजून काही इन्फॉर्मेशन हवीत का त्या दर्ग्याबद्दल

हो हो होऊन जाईल ना नाही नाही आमचे गाईडचे पाचशेच रुपये राहतात आणि आम्ही तुम्ही आज म्हटलं तर आज पण नेऊ शकतो काही हरकत नाही हो हो ठीक आहे काही हरकत नाही फक्त तुम्ही तुमचं नाव आणि टाईम सांगून द्याल

हो ठिक आहे ना